हो मलादेखील चहा खूप आवडतो आणि माझ्या आईला तर माझ्यापेक्षाही जास्त आवडतो चहा पिण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्यासोबत बिस्कीट चकली जे आजूबाजूचे थोडेफार त्यासोबत जो फराळ असतो तो खायला जी मजा येते त्यामुळे चहाची चव आणखीनच जास्त चांगली लागते आमच्या घरी चहा फार सिम्पल पद्धतीनं बनतो म्हणजे मसाला चहा नसतो त्यामुळे स दूध पाणी चहापूड साखर आणि कधीतरी वेगळा वेगळेपणा आणायला त्या चहाला आम्ही गवती चहा किंवा आलं टाकतो इतकंच वेलची वगैरे किंवा वेलची पावडर वगैरे सहसा आमच्या घरात नाही वापरत आणि त्याची चव एवढी कोणाला आवडत पण नाही त्यामुळे सिम्पल असतो आमचा घरी चहा